अरे काल मी एक मिक्सर ग्रँडर घेतलं मार्केटमधून अरे खूपच गंदा निघाला तो काही कामाचंच नाही आहे प्रोडक्ट पण खूप गंदा आहे तेच्यातलं मिक्सर ग्रँडरचं यूसपण बरोबर होत नाही आहे आणि मग मी डबल त्याला चेंज करायसाठी गेले तर तो म्हणत आहे की हा चेंज्सपण नाही होत असं कसं यार आणि माझे पैसे पण परत नाही करून राह्यला तो नको घेशील तू पण त्याच्यापासून छ छानवाला घेऊ आपण